अरे यार मला मुंबईला जायचं होतं परंतु आता ते मध्येच मला कॅन्सल करावं लागत आहे त्यामुळे आता मला ते तिकीट कॅन्सल करावं लागेल तर त्यासाठी काही उपाय आहे का तुझ्याकडे हा मी ते ऑनलाईन पद्धतीनेच काढलं कारण ज्यावेळेस मी अगोदर गेलो होतो तर ऑफलाईनमध्ये खूप गर्दी होती तर त्यामुळे मी ते ऑनलाईनच काढलेलं आहे तर ऑनलाईन काढल्यानंतर ते रद्द होऊ शकते का अच्छा तर ते ऑनलाईन पद्धतीनेच करावं लागेल का मग मला अच्छा माझ्या मोबाईलमध्ये मा म्हणजे मी माझ्या मोबाईलमधूनच तिकीट बुक केलं होतं तर त्याच्यामधूनच होईल का मग ओक्के ओके ठीक आहे मग हा थँक्यू थँक्यू यार ओके बाय